पूर्वीपासूनच मराठी भाषा ही प्रगत होत चाललेली आहे आणि तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या वापरापासून किंवा त्यातल्या प्रगतीपासून मराठी भाषेला एक वेगळं वळण आलं आहे असं मी म्हणेन पूर्वी मराठी भाषा अति अतिशय शुद्ध वापरण्यात यायची आता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल आपल्याला दिसून येतात जसं इंग्रजी शब्दांचा वापर असेल किंवा अनेक विविध भाषांमधून येणारे शब्द त्याच्यामधे आता वापरले जातात की जे आपल्याला अगदी मराठीच वाटतात जसं की टेबल आपण टेबल या शब्दाला पर्यायी मराठी शब्द वापरत नाही आपल्याला तो माहीतही नाही त्यामुळे इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या वापरापासून हे सगळं अत्यंत बदलत गेलं आहे मराठी भाषा बदलत गेली आहे आणि मला असं वाटतं की त्याचीही प्रगती होते आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या मार्गांचा अवलंब करत असतो तसाच हा भाषा प्रगतीचाही अवलंब आहे असं मला वाटतं वाट वाटतं जेव्हा आपण तंत्रज्ञान वापरतो तेव्हा आपण मुख्यत्वे इंग्लिश भाषेचा वापर करतो आणि सगळ्यांना इंग्रजी भाषा येईलच असं नाही त्यामुळे जी अगदीच फक्त मराठी येतं अशी जी लोकं असतात त्यांना त्याच्यात जरा त्रास होऊ शकतो इंग्रजी चा पगडा जेवढा आता आपल्या भाषेवर आहे त्यानुसार आपण बघितलं तर मराठी भाषा ही तशी मागे परत चालली आहे पण तसं तिचं प्रगतीही होत चालली आहे त्यामुळे मला असं वाटतं की मराठीची भाषेचा वापर तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या प्रगतीबरोबर कमी झाला लोकं जास्त हिंदी आणि इंग्रजीकडे वळायला लागले पण मराठी भाषा त्यांनी सोडली नाही त्यांनी मराठी भाषेमध्ये बदल केले आणि त्याच्या मुळे एक बदललेली नवीन मराठी आपल्याला आता आपल्या आसपास ऐकायला मिळते आपण बघू शकतो की लोक जास्त करून हिंदी किंवा इंग्रजी जरी बोलत असले तरी एक इंग्रजाळलेलं मराठी मी त्याला म्हणेन ते वापरतात